दादा मला ही काजू करीची भाजी व्यवस्थित पॅकिंग करून द्या अर्धा तास ही थंडी ने राहिलीच पाहिजे गरमच राहिली पाहिजे आणि व्यवस्थित राहिली पाहिजे नेईपर्यंत सांडलीच नाही पाहिजे